माझे आवडते पुस्तक हे बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती हे पुस्तक आहे कारण बाबासाहेब पुरंदरेंनी महाराजांबद्दल जो अभ्यास केला आहे ते पुस्तक लिहिताना जे कष्ट घेतले आहेत ते ऐकूनच माणसाच्या अंगावर खरंतर काटा उभा राहतो आणि त्याच्यात त्यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जे लिखाण केलं आहे ते तर अगदी म्हणजे अंगावर काटा उभा करणारं आहे ते पुस्तक मला खूप आवडतं त्याच्यातून खूप शिकायला मिळतं त्याच्यावर जो जी नाटक उभा राहील आहे की जाणता राजा नावाचं जे नाटक आहे ते पुस्तकावर आधारित तेसुद्धा डोळ्याचे पारणं फेडणारं असं नाटक आहे तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जे लिखाण आहे जे कुणीही केलेलं असलं तरी ते मराठी माणसाला प्रेरणा देणारच आहे आणि ते प्रत्येकानं वाचलंच पाहिजे याच्याबद्दल अजिबात दू नाही पण हे बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती हे आवडलेली कादंबरी आहे आणि ती मी वाचलेली आहे